माझा आवडता खाद्यपदार्थ हा पाणीपुरी आहे आणि तो मी कुठेही कुठेही कुठेही खाऊ शकतो माझ्या घरी पण मी पाणीपुरी खातोच खातो बनवून त्यानंतर प्रत्येक हॉटेल प्रत्येक स्ट्रीट फूड वेंडर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणच्या पाणीपुरी वेगवेगळ्या टाईपच्या पाणीपुरी खायला मला आवडते जसं वेगवेगळ्या फ्लेवरच्या पाणीपुरी झालं पाणीपुरीचाच प्रकार म्हणजे शेवपुरी झालं त्यानंतर दहीपुरी झालं चॉकलेट पाणीपुरी झालं पाणीपुरी सँडवीच झालं त्यामध्ये सुजी पाणीपुरी येतं रवा पाणीपुरी येतं भल्ला पाणीपुरी येतं असा पाणीपुरीची जितकेही काही प्रकार जगात उपलब्ध आणि अव्हेलेबल असेल ते मी कुठेही जाऊन खाण्यास तयार आहे मग ते मला मालदीवला पाणीपुरी भेटो न्यूयॉर्कला पाणीपुरी भेटो की भारतात मी कुठेही जावो मी पाणीपुरी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही अशी माझी सिच्युएशन आहे मी तीनशे पासष्ट दिवसांपैकी वर्षातून एक किंवा दोन उपवास मी करतो ते एक दोन दिवस सोडून बाकी तीनशे पासष्ट दिवसांपैकी उरलेले तीनशे बासष्ट किंवा तीनशे त्रेसष्ट दिवस मी रोज पाणीपुरी वेगवेगळ्या ठिकाणची ट्राय करतो कधीही मी पाणीपुरी एकाच ठिकाणी दोनदापेक्षा जास्त खात नाही